नमस्कार मी स्नेहल भारतामध्येच राहते मला नवीन नवीन प्रकारचे कपडे घालायला खूप आवडतात जसं की वेगवेगळ्या प्रकारचे जशी फॅशन असेल तसे कपडे घालायला आवडतात तर सध्या मला ट टॉप आणि पॅन्ट घालायला आवडतं आणि ते खरेदी करण्यासाठी आम्ही सोलापूर पुणे औरंगाबाद नाशिक येथे खरेदी करण्यासाठी सगळेजणं जातो दिवाळीचे कपडे खरेदी कराय करण्यासाठी तर आम्ही नेहमी सोलापूरला जातो दिवाळीचे खरेदी कपडे करण्यासाठी तर असे नवीन नवीन प्रकारचे फ्रॉक वन पीस स्टाय वन पीससारखे ड्रेस घालायला मला खूप आवडतात आणि असं घरी काही कार्यक्रम लग्न वगैरे असेल तर साडी पण घालायला खूप आवडते तर साडी खरेदी करण्यासाठी तर आम्ही नेहमी बार्शीला पण जातो कधी सोलापूरला पण जातो त्याच्यामुळे आम्हाला मला वेगवेगळे प्रकारचे कपडे घालायला आवडतात तसे मी घालते पण सगळे कपडे ज्या त्या ठिकाणी परिस्थितीनुसार कपडे घालायला आवडतात